महाराष्ट्र राज्यातली वाहतूक सेवा ही राज्यपरिवहन किंवा एस टी एस टी बस आपण ज्याला म्हणतो ती आहे आमच्या महाराष्ट्र राज्यात लोकं त्यामधनं प्रवास करणं नक्कीच पसंत करतात कारण गाव तिथे एस टी हे जे सरकारचं ब्रीद वाक्य आहे त्यानुसार प्रत्येक गावात एस टी पोचलेली आहे आणि ती ती स्वस्त आहे परवडण्यायोग्य आहे त्यामुळे ती ती नक्कीच वापरली जाते विशेष करून ग्रामीण भागात ती फार लोकप्रिय आहे गाव तिथं एस टी हे जे सरकारने जे ब्रीद वाक्य आपलं केलेलं आहे तर त्यानुसार प्रत्येक गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोचणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि तशी कारण एस टी एस टी ही त्यांच्यासाठी एक प्रकारची जीवनवाहिनी आहे कारण दूरवरच्या शाळेत मुलं जात असतात तर ती एस टीने जातात किवा गावाला लोकं जात असतात ती एस टीने जातात तर ती एक एस टी एक आपण त्याला लाल परी आम्ही गमतीत आपल्याकडे आपण त्याला लाल परी म्हणतो तर ती एक लोकांचं जीवन सुसह्य करणारी आहे आणि तिच्याविषयी लोकांना प्रेम आहे आपुलकी आहे कारण ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते आणि एक ते ते एक वेगळं जग आहे एस टीचं तिकडे एस टीचा प्रवास करताना ते वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात ग्रामस्थांचे वेगवेगळे संस्कृतीबद्दलचे अनुभव ऐकायला मिळतात तर एस टीमधनं प्रवास करणं हे शहरी माणसासाठीही तेवढंच एक एक मनोरंजक आणि एक वेगळा अनुभव देणारं आहे स्वच्छत्तेच्या बाबतीत थोडंसं आपल्या राज्य परिवहन सेवेने सुधारण्याची गरज आहे आणि हल्ली मला वाटतं या फेऱ्या आहेत त्या कमी होत चालल्या आहेत एस टीच्या तर त्या फेऱ्याही वाढवल्या पाहिजेत तर हे जे ब बाकीचे पर्याय वाहतुकीचे ते वाढलेत त्याच्यामुळे फेऱ्या कमी झाल्या आहेत की नाही मला माहीत नाही पण नक्कीच एस टी एक कार्यक्षम वाहतूक व्यवस्था होती तर आता ती अजूनही तशीच राहील असा प्रयत्न करणं कारण ते एक राज्याचा तो एक अभिमान आहे तर ती काळानुसार बस बसच्या बस बदलणे म्हणजे नवीन बस घेणे आणि नंतर जे आपले स्थानकं आहेत ती बस स्थानकं आहेत ती व्यवस्थित स्वच्छ ठेवणे या सगळ्या गोष्टी नक्कीच करता येतील कारण ही बरीचशी स्थानकं ही अस्वच्छ आहेत तर ती नक्कीच स्वच्छ करता येतील आणि स्वच्छ ठेवता येतील जेणेकरून तो प्रवासाचा दर्जा वाढेल